आमचं श्रावण म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालचा आदर्श गाव पुरस्कार मिळालेलं एक छोटंसं गाव आहे जसं म्हणतात ना कोकणची मानसा साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्याप्रमाणेच माझ्या गावची माणसं आहेत निस्वार्थीपणे कोणाच्याही अडीनडीच्या एका हाकेला धावत जाणारी मोठ्या मनाची माझी साधी माणसं कोकणचे मालवणी हास्यसम्राट मछींद्र कांबळी ज्यांनी मालवणी भाषा साता समुद्रा पार नेली त्यांच्याच मालवण तालुक्यातला माझा सुंदर श्रावण गाव ज्याला पांडव काळातील गुहा आणि अवशेष यासोबतच श्रावण बाळाची गोष्ट जी आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलेली आहे त्याचा इतिहास लाभलेलं भाग्यशाली माझं गाव यामध्ये फार मोठे नाही पण किरकोळ प्रमाणावर छोटे छोटे व्यवसाय आहेत जसे की आमच्या बाजारपेठेत किराणा माल आणि जनरल स्टोअर्स रास्त दराचं सरकारमान्य रेशन धान्य दुकान मेडिकल स्टोअर सलून हॉटेल तसेच टी स्टॉल स्नॅक्स कॉर्नर्स महा महा ई सेवा केंद्र कुबल सुपर मार्केट मासे विक्री धवडकी झेरॉक्स आणि स्टेशनरी रिक्षा व्यवसाय वडाप म्हणजे सहा सीटर व्यवसाय बेकरी गणेश चतुर्थीपूर्वी गणेशमूर्थी बनवण्याचा व्यवसायही खूप मोठ्या प्रमाणावर गावात तसेच वाड्यांमध्येही चालतो आमच्या शेजारच्या घरातही मुंबईमधून मूर्तिकलेचं प्रशिक्षण घेतलेला प्रमोद परब नावाचा एक मुलगा आहे शाडू मातीच्या सुबक गणेश मूर्त्या त्याच्याकडे मिळतात तो मुलगा ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे त्यांनी दिलेल्या फोटोनुसार मागणी तसाच पुरवठा ह्याप्रमाणेच उत्तम मूर्त्या घडवून आणि त्या रंगवून देतो त्यामुळे ग्राहकही त्याच्यावर खूश असतात आणि वर्षानुवर्षे त्याच्याकडील मूर्त्यांच्या संख्येतही वाढ होते यामुळे त्याच्या रोजगारातही वाढ होते याप्रमाणे वाडीच्या ठिकाणी अवजड कामांसाठी मजुरी व्यवसायही उत्तम प्रकारे चालतो कदाचित चुकून माझ्याकडून काही व्यवसायांचा उल्लेख राहिलाही असील पण इत्यादी व्यवसाय तरी आमच्या गावात चालतात धन्यवाद